नाही कुठल्याही गोष्टीचं संपादन करणं हे तेवढीच अवघडही गोष्ट आहे आणि अनुभवानुसार माणूस ती शिकतही जातं आणि त्याचं संस्करणही करत जातं संपादन एखाद्या पुस्तकाचं असेल किंवा एखाद्या गाण्याचं असेल क कुठल्याही गोष्टीचं संपादन करायचं असेल तुम्हाला तर त्याच्या वृत्तपत्राचं संपाद संपादन असेल तर ते संपादन करण्यासाठी तुमची सद्सद्विवेक बुद्धी तुम्हाला आलेला अनुभव आणि तुम्ही ते किती ज्याज्वल्यरित्या लोकांपर्यंत संपादित करू शकता ही तुमची कला तिथे अवलंबून राहते आणि प्रत्येक रूपातील दृश्यरूपात असेल श्राव्य रूपात असेल किंवा अशा अनेक रूपातील गोष्टी तुम्हाला संपादित करणं संपादन करणं हे जमू शकतं संस्करणही तुम्ही तुमच्या तुमच्यामधले असलेल्या गुणानुसारच त्याला संस्करण करू शकता संस्करण करण्यासाठी एक वेगळी गोष्ट तुमच्यामध्ये लागते तुमच्यामध्ये एक बघण्याचा दृष्टिकोण वेगळा लागतो आणि यासाठी काही अशी विशेष प्रक्रिया नाही म्हणू शकत आपण केवळ त्या गोष्टीमध्ये आपण त्या प्रवाहामध्ये वाहत जातो तेव्हा ती गोष्ट साध्य होते त्यासाठी काही जणांना विशेष कष्टही घ्यावे लागत असतील पण मी त्या प्रवाहामध्ये असल्यामुळे जास्त काही कठीण जात नाही त्यामुळे त्याच रूपात ते होत जातं